मोबाईल तर एम आयचा घेतला होता पण या वेळेस मोठा प्रॉब्लेमच झाला आहे मला म्हणजे कळलंसुद्धा नाही की असं पण होईल म्हणून अगोदर वापरलेला मोबाईल त्याच्यानंतर आताही तोच घेतलेला मोबाईल असं वाटतं सगळं काही सारखंच असेल पण कधीकधी नावारूपात आलेल्या कंपन्या पण कशा दगा देतात हा त्यातलाच एक प्रकार समजावा कॅमेरा सांगताना सिक्स्टी फोर वन झिरो एट मेगापिक्सेल दाखवत आहे आणि तेच एखादं सॅमसंगचा जर आपण फोर्टी एट जरी मेगापिक्सेल घेतला तर त्याची क्वालिटी आणि याची क्वालिटी पहिली तर जमीन अस्मानाचा फरक दिसून येतो सॅमसंग इज द बेस्ट वाटते फोटोग्राफीसाठी मग हा याची क्वालिटी पाहिली तर काहीच नाही आणि फोटो काढताकाढता मोबाईल पण एवढा गरम होतो एम आयचा की हाताला चटके लागतात क्वालिटी पण जाते हाताला चटके लागतात आणि बॅटरी बॅकअप पण संपतो आणि तोही जास्त स्पीडने आणि लवकर बॅटरी खातो आणि बॅटरी कॅमेऱ्याची फोटो काढताना जनरली बॅटरी पण फार गरम होते आणि मोबाईल पण खूप तापतो त्याच्यामुळं आता निर्णय बदलावा असं वाटत आहे मला पुढचा घेताना नक्कीच मी एम आय सोडून दुसराच पर्चेस करण्याचा विचार करेल